रटन टाटा ह्यांचे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जेणेकरून मिठापासून तर गाड्यापर्यंत आहेत छोटी गाडी मोठी गाडी खूप म्हणजे असं प्रच क प्रकारच्या गाड्या आहेत कार मोठार मिठीचे ह्याचे त्याचे कारखाने पण छान आहेत आणि मोदी मोदीनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे मोदींनी राम मंदिर बांधलेलं आहे मोदींनी त्यांचे राम मंदिर बांधून छान उत्साह साजरं केलेला आहे कैलासाच्या तिथं बांधलेलं आहे तिकडं पण छान केलेलं आहे सुधारणा मोदींनी आणि खूप प्रकारच्या असं सुधारणा केला आहे की मोदी करणलाही खूप छान असं प्रसन्नता हे केलेली आहे मोदीनी पण आणि त्याच्यानंतर फंडांनीसनी लाडकी बहिणीची योजना काढलेली आहे की त्यांनी खूप ते सहवाद ते तर खूपच छान केलेलं आहे लाडक्या बहिणीचं काढून जेणेकरून त्यांना बहिणींना आधार केला त्यांनी एवढा मोठा छानपैकी आणि त्यांना तर अजून लोन पण पास करायची ही पण योग्यता केलेली आहे जेणेकरून लाडक्या बहिणींची खूप अशी गरजे व्यक्ति ती सगळ्यांचीही त्यांनी गर पुरवठा केलेला आहे की आपल्याला ग ह्याच्यानं आपल्याला दूर र हे करू नये अडचणी आमच्या निर्माण केलेले दूर जावं असं म्हणून त्यांनी हे केलेलं आहे लाडक्या बहिणींच्यामुळे ते खूप प्रगती झाली लाडक्या बहिणीमुळे आपली ही जगात सुधारणा वाहिली अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींचेही सहकार्य खूप जण ही भेटलेले जात जाव आप म्हणजे बहिणींनी आपल्याला हे साथ खावं म्हणून तर